सर मला ॲक्च्युअली फिरायला जायचं होतं तुमचे ट्रॅव्हल्स ॲव्हलेबल आहेत का सर ॲक्च्युअली मला नाही का आता माझं डिग्री संपलेलं आहे ठीक आहे सर मला फिरायला जायचं आहे तर बजेट असा आहे माझा मिनिमम फाय थाउजंड आणि मॅक्सिमम सेव्हन थाउजंड पाच हजार आणि सात हजार सर मला तुम्ही कोण तर मला तुम्ही कोणत्या बेसिसवर तुमची वाहन तुमची गाडी हे करू शकतात नाही सर मी एकटाच जाणार आहे

सर मला हिलस्टेशनला जायचं आहे ॲक्च्युअली उटीला जायचं आहे मला होय सध्या मी पुण्यात आहे आणि पुण्यामधनं मला उटीला जायचं आहे तर सर मला तुम्ही

तर सर मला मला उटीचं पॅकेज आवडलेलं आहे आवडलेलं म्हणजे तेवढं पॅकेज अफोर्ड करू शकतो ओके सर तर मला तुम्ही सध्या मी पुण्याला असतो सर

सर मी ट्रे ट्रेनने ट्रॅव्हल करेन सर कोईम्बतूरपर्यंत तर सर मला तुम्ही तुमचे काही फॅसिलिटीज सांगू शकतात का मला काय काय अच्छा अच्छा तर ती तर कॅब चालते ना सर मी पे करून टाकेल बट यामध्येच नाही होणार का कन्व्हर्ट म्हणजे हे पॅकेज जे आपलं तीन चार दिवसांचं पॅकेज नाही का तर त्यामध्ये नाही होणार का हो ठीक आहे सर चाल ठीक आहे सर चालतं आहे करून टाका मेसेज हा चालतं आहे सर थँक्यू